मी काही दिवसा पहिले मार्केटमधून एक मार्कर पेन घेतला होता चांगल्या क्वालिटीचा होता त्यामध्ये कसं की मार्कर हा परमन जसे काही मार्कर काही दिवसानंतर फिके पडतात पण तो मार्कर पेन असा होता की तो एकदा जर लिहिलं तर किती ही काय केलं तर त्याचं लिहिलेलं मिटत नव्हतं आणि तो मार्कर पेन म्हणजे खूप चांगला आणि शार्प चालायचा आणि त्याला मध्ये पेनामध्ये थोडंसं मोड पण होते की आपल्याला जसं यलो कलर लागत आहे यलो कलर हायलाइट करता येत होता ब्ल्यु कलर आणि रेड असं तीन मोड होते त्या मार्कर पेनची खासियत हीच होती की आपल्याला जसं जसं वाटत असेल तसं तसं त्याला हायलाइट करता येत होतं कुठल्या गोष्टी हायलाइट कराव्या लागतात त्याला यलोनी आपलं ग्रीप पकडायला लागतं तर त्या मार्कर पेनची खासियत ही आहे आणि पर्टिक्युलर त्यामध्ये मग हे केल्यानंतर ते अक्षर अजून उठून यायचे त्यामुळे ते मार्कर पेन खूप चांगल्या क्वालिटीचा होता